मला पुस्तकं वाचायला आवडतात त्या पुस्तकं मला वेगवेगळ्या शैलीतली वेगवेगळ्या विषयाच्या पुस्तकं वाचायला आवडतात काही जे आहेत मला सांकेतिक पुस्तकं वाचायला आवडतात त्या नंतर आहे ऐतिहासिक पुस्तकां वाचायला आवडतात ज्यामध्ये आपल्या भारताची इतिहासाबद्दल खूप काही माहिती सांगितली असते त्याबद्दल त्या नंतर धार्मिक पुस्तकं वाचायला आवडतात तर अशा प्रकारचे मी वेगवेगळ्या पुस्तकं वाचत आहे त्यामध्ये मला सर्वात जास्त जे पुस्तकं वाचायला आवडतात ते आहे ऐतिहासिक पुस्तकं वाचायला आवडतात ऐतिहासिक पुस्तकांमध्ये बरीच काही माहिती सांगितलेली आहे इसवीसन हा विषय सांगितलेली सांगितली गेली आहे त्यानंतर इतिहासाबद्दल सांगितलेली आहे आपल्या भारताच्या इतिहासाबद्दल सांगितलं गेलेलं आहे तर त्यामध्येच काही पुस्तकं अशी आहेत की ज्या मी वाचलेले आहेत जसं आहे की राजा बिंबीसार आणि सम्राट अशोक यांच्या मी काही पुस्तकं वाचलेली आहेत त्यांच्या जीवन चरित्रावरती आधारित त्या मला खूप आवडलेल्या आहेत आणि ह्या पुस्तकं मी अधूनमधून मला जसाही वेळ भेटते मी तसे त्या वाचते आहे अलीकडेच मी सम्राट अशोकांच्या जीवनचरित्रावरती एक पुस्तकं वाचलेली आहे ती मला खूप आवडलेली आहे तर अशा प्रकारच्या पुस्तकं मी वेगवेगळ्या वाचते